हो काजळे ज्वेलर्सला कॉल लागलाय का मॅडम मी राहने लोचनी बोलते मला काही ज्वेलरी बाय करायची होती मॅडम तुमची ऑनलाईन एखादी वेबसाईट आहे का ज्वेलरी बाय करण्यासाठी हो इंटरेस्टेड म्हणजे मॅडम मला फॅशनेबल न्यू फॅशनची एखादी डिझाईन बघायची होती मॅडम मला ट्रॅडिशनलमध्येे बघायचं होतं त्यामध्येे न्यू डिझईन आलेले आहे का मॅडम आता हो का

हो मॅडम म्हणजे वन ग्रॅम मध्ये ते कसं टिकाऊ असतं वन ग्रॅमचं म्हणजे ते आपण जास्त उन्हामध्ये किंवा मग जास्त घाम येतो असा वेळी नाही घालू शकत ना म्हणजे कसं आहे हो का हो नाव तर खूप ऐकलेलं आहे मॅडम तुमच्या शॉपचं हो मी आत्तापर्यंत तुमच्या शॉपला कधी व्हिजिट नाही केलेली पण मग मी बघितलं तुमच्या शॉपचं आणि बरंच माझ्या फ्रेंड आहेत तर त्यांनी पण सांगितलं की तू हे सजेस्ट कर हे शॉप काजळे ज्वेलर्स म्हणुन हो संगमनेर मध्येच राहतील हो आणि मॅडम आता माझ्या बहिणीचं लग्नपण आहे तर मग मला त्या पेशवाई नऊवारी घालायची तर त्यासाठी तुम्ही काय सजेशन हो का तर चालेल मॅडम तुम्ही मला तुमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला ॲड करून घ्या माझा हा वॉटस ॲप नंबर आहे हो नक्कीच मॅडम वि्हिजिट तर देणार आहे

नाही तुम्ही तेवढं फक्त ग्रुपला ॲड करून घ्या आणि त्याच्यावरती जर ऑनलाईन ऑनलाईन शॉपिंगची जर लिंक असेल तुमच्या शॉप ची तर ती पण सेंड करून द्या म्हणजे माझे काही फ्रेंड आहेत हो माझ्या काही बाहेरचे फ्रेंड आहेत त्यांला पाहिजे म्हनजे मी त्यांना ती लिंक सेंड करू शकते असं हो चालेल मॅडम नक्कीच व्हिजिट देऊ थक्यू मॅडम बाय